हां हाय मंजू मॅडम हो हो हो मलाही सांगितलं आहे हं बरोबर आहे जाऊ दे गं याचा अर्थ असा गं घ्यायचा आपण की त्यांचा आपल्यावर खूप विश्वास आहे की आपण खूप छान पद्धतीने सगळं करू शकणार आहे आणि म्हणून त्यांनी ही आपल्याला ही जवाबदारी दिली हो की नाही पोहचू दे गं आता तुला कोणाशी सांगितलं आहे या याच्यात हो हो नक्की नक्की करायलाच लागेल ना गं जेव्हा आपण म्हणतो पण कार्यक्रमाचे दिवस पण जवळ येईल आणि आपल्या संस्थेचं कार्यक्रम तुला माहिती आहे की अगदी उत्तम असतो आणि आपल्यालाच बोल ना हो नाही असो आपण त्याविषयी त्यांना कल्पनाही देऊया आणि म्हणतात त्यांचं त्या पाहुण्यांना ठरवू या आणि मग एकवेळी झालं म्हणून काय नेहमी नेहमी तसं होतं नाही हो की नाही

पण बघ असं मला वाटतं हं की नेहमी काय होतं की तीच तीच ती मुलं तेच ते विद्यार्थी पुढे येतात आणि काही मुलं ना मागेच पडतात तर यावेळेला आपण पर प्रत्येक वर्गात जाऊन कार्यक्रम केव्हा होणार आहे काय काय प्रकार तुम्ही करू शकता हे मुलांना सांगूयात असं मला वाटतं कारण काही काही मुलं जी गप्प असतात ना गं त्यांना संधीच मिळत नाही तर ही मुलं एक जबा ही जबाबदारी आपण कुणाला देऊया बरं ही आपली देशपांडे आहे ना तिला देऊया तिच हे प्रेमाने व्यवस्थित करून देईल तेव्हा असा दृष्टिकोन ठेवावा असं मला वाटतं आणि नेहमीची तर असतीलच हो ना हो हो

हं हं हं हं हं हं हां नक्की दाखव हो नक्की चालेल ना चालेल

बरं ओके ओके ओके हां नक्की नक्की आपण नेहमीप्रमाणे छान समिती गं स्थापित करूया आणि प्रत्येकाला जवाबदारी देऊन प्रत्येक काम व्यवस्थित करून घेऊया आणि नक्कीच

हो अगं हो नक्की नक्की हां हो हो अगदी उत्तम प्रोग्राम करू चल बाय हां ओके बाय बाय बाय